स्मार्ट वॉच वापरायला लागल्यानंतर असं लक्षात आलं की त्याचं चार्जिंग खूप लवकर संपतं वारंवार त्याला चार्ज करावं लागतं आणि ते लक्षात नाही राहिलं तर ते वॉच आपण यूज करू शकत नाही आणि त्याची किंमतही मला जरा जास्त वाटली